न्यूज पेपरच्या साह्याने आपल्याला आपल्या शेजार पाजारच्या गोष्टी व इतर गोष्टी हे सगळं जाणून घेण्याला हे जा जाणून घेण्यासाठी न्यूज पेपर उपलब्ध आहे घरोघरी मिळते जर समजा आपण किराणा दुकानावर गेल्या जनरल स्टोअर वर तिथं पण उपलब्ध असतात न्यूज पेपरमध्ये ॲड छापून येतात जर समजा कोणाला प्लॉट घ्यायचा असंल फ्लॅट घ्यायचा असल तर तिथं ब्रोकरच्या सहाय्याने न करता आपण न्यूज पेपरच्या साह्याने ते ॲड पाह ॲड पाहून त्या ॲड मध्ये येते की ह्या या ठिकाणी प्लॉट उपलब्ध आहे बांधकाम चालू आहे आपण तथं फ्लॅट बुक करू शकता तिथले फ्लॅट घेऊ शकता प्लॉट घेऊ शकता तर घरी बसल्या जागी आपल्याला ती माहिती मिळते की तिथं फ्लॅट उपलब्ध आहे आणि खेळाची स्कोअर काल कोण जिंकलं राज्यात पॉलिटिक्स मध्ये काय चालू आहे कुठं भांडणं झाले कुठं रस्ता पडला कुठं रस्ता चालू आहे कुठं घर बनायला चालू झाले आहेत कुठं घर पा कुठं घर पाडले आहेत कुठं गुन्हेगारी कुठं गुनहेगारी जास्त आहे कुठं गुन्हेगारी कमी आहे असं न्यूज चॅनल मध्येे सरळ सरळ हेडलाईन मध्ये येते आणि खूप असा खूप साऱ्या गोष्टी न्यूज चॅनल मध्ये आपल्याला समजतात की आपल्या देशात काय चालू आहे बाहेरच्या देशात काय चालू आहे कुठं वॉर चालू आहे वॉरमध्ये काय काय झालं किती किती नुकसान झालं किती फायदा झाला शेअर मार्केट किती वर झालं किती डाऊन झालं अशा काही गोष्टी